मी मराठी भाषेच्या प्रादेशिक बोली निश्चितच शिकलेलो आहे आता प्रादेशिक बोलीमध्ये उदाहरणार्थ अहिराणी अहिराणी इतकी मजेशीर भाषा आहे आणि ती बोलायलाही मला खूप आवडतं जसं की इकडे ये तिकडे जाय काय करी रायनास कवळवनास अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि एखादा माणूस अहिराणी जेव्हा बोलतो तेव्हा त्या भाषेचं एक वेगळंच स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं ही माणसं कमालीची जवळची वाटतात आता यात येनार शेतका जानार शेतका अशा अनेक शब्द आहेत आणि मी निश्चितच अहिराणीत परिपूर्णपणे बोलू शकतो आणि तो ती भाषा माझी चांगली समृद्धही आहे मुळातच मी माझी जी मदरटंग आहे मी ज्या गावी जन्माला आलो तिकडे अहिराणीच भाषा बोलली जाते त्याच्यामुळे नक् नक्कीच मला प्रादेशिक बोली शिकायला आवडेल मराठीच्या बोलीबद्दल मला बरंच काही सांगता येईल की आता मराठी म्हटलं की कुठली मराठी बोलतात असं निश्चितच कोणीही विचारतं मी मराठी बोलतो असं म्हटल्यावर पुढचा प्रश्न आपोआप तयार होतो ज्यामध्ये पुण्यात तुम्ही गेलात तर पुण्याची एक असं म्हटलं जातं की पुणेरी मराठी ही प्रमाणभाषा आहे त्याच्यानंतर तेच तो जळगावला तो माणूस आला तर पुन्हा जळगावची ती खानदेशी टाईप मराठी बोलली जाते तुम्ही नंदुरबारकडे गेलात तर तिकडे नंदुरबारची भाषा बोलली जाते कोकणी मराठी बोलली जाते तुम्ही सातारकडे गेला तर सातारची परत वेगळी भाषा आहे थोडक्यात मराठीबद्दल मी सांगेल की मराठी बोली जी आहे हे त्या त्या प्रादेशिक क्षेत्रावरती किंवा तो माणूस ज्या परिसरामध्ये राहतो त्या तिथले त्याचे जे टोन्स आहेत किंवा जी कल्चर असते भाषेची कल्चर म्हणतो आपण लँग्वेज कल्चर किंवा लँग्वेज टोन तो जो भाषेचा हेल असतो तो ह्या माणसांमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतो एखादा माणूस जेव्हा मराठी बोलायला लागतो तेव्हा तो कुठल्या भागातून आलेला असेल हे ओळखणं अत्यंत सोपं जातं म्हणजे उदाहरणार्थ नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यामधला माणूस जेव्हा मराठी बोलतो तेव्हा त्याच्या मराठीमध्ये घेतिका येतीका जातीका अशा अनेक शब्द येतात हेच बागलाणचा माणूस म्हटला की तो पुन्हा त्याच्या बोलण्यामध्ये येईलशी का जायलशी का घेतलं का कोठीनी रायना असं सगळ्या गोष्टी पाहायल्या मिळतात शिवाय त्या अहिराणीचा थोडाफार जो इफेक्ट असतो जो परिणाम असतो तो जो इन्फ्लुअन्स असतो तो त्या मराठी बोलण्यावरती आपल्याला दिसूनच येतो इवन सुरगाणा किंवा कोकण भागातला माणूस मराठी बोलतो आहे तर त्याची पुन्हा भाषा वेगळी असते अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला याबद्दल सांगता येतील त्यानंतर म्हणजे अगदी नंदुरबारचा माणूस वेगळी भाषा बोलतो आहे जळगावचा वेगळा बोलतो आहे धुळ्याचा वेगळा बोलतो आहे कोल्हापूरची मराठी पुन्हा अजून वेगळीच आहे तो कोल्हापूरचा बाणा त्यांच्या मराठीत निश्चितच आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि जेव्हा अशी वेगवेगळ्या भागातली माणसं एकत्र येतात आणि ते एखाद्या विषयावरती परिसंवाद साधतात किंवा बोलतात तर अशावेळी तुम्हाला खूप वेगळा आनंद ही सगळी माणसं देऊन जातात कारण तिथे तो जी मराठी बोलतो ती प्रमाण भाषेपेक्षा थोडी वेगळी असते प्रमाण मराठी म्हणजे जनरली आपण म्हणतो की पुण्याचा माणूस प्रमाण मराठी बोलतो असं म्हटलं जातं पण यापासून इतके व्हेरिएशन्स तुम्हाला नंतर बघायला मिळतील इवन नागपूरमध्ये गेलात विदर्भात गेलात मराठवाड्यात गेलात म्हणजे वऱ्हाडी मराठी किंवा कोकणी मराठी नागपुरी मराठी है ना तुम्ही जळगाव साईडला गेलं तर खानदेशी बोललं जातं इकडे सटाण्याकडे गेलात तर तुम्हाला अहिराणी बोलायला म्हणजे बघायला मिळेल अशा अनेक भाषेच्या व्हरायटीज आपल्याला पाहायला मिळतात मराठीमध्ये सुुद्धा